नमस्कार सर स्वागत आहे तर काय मग सर जरा आवाज येत नाही आहे हां बोला तर तुम्हाला क कसं म्हणजे कितीजणांसाठी हे पाहिजे टेबल वगैरे ओके ठीक आहे तुमच्यासाठी एक टेबल आहे म्हणजे तुम्हाला असं वेज नॉनव्हेज दोन्ही पदा क कसं म्हणजे पाहिजे तुम्हाला टेस्ट

आहे की ओके ठीक आहे आम्ही ऑर्डर करू आणखी आणखी काय हो आमच्याकडे मॉक्टेल आणि फ्रेज ज्यूस आहेत ड्रिंक्समध्ये हां ओके सर साधारण वीस पंचवीस मिनटं लागतील तुम्ही तोपर्यंत आराम करा साधारण ऑर्डर यायला वीस पंचवीस मिनटं लागतील तुम्ही तोपर्यंत आराम करा ओके ठीक आहे आणखी काही तुमचं ऑर्डर्स वगैरे बाकी काही हां ड्रिंक्समध्ये आणखी काही आणखी फ्रूट ज्यूस वगैरे आहेत स्टार्टर्स वगैरे पण भेटतात हां स्पेशल म्हणजे आणि स्पेशल पनीर टिक्का आणि चिकन बिर्याणी इथे स्पेशल आहेत हां सर याच्यात चिकन बिर्याणी मग ते पण करू दे ठीक आहे चालते ओके हां ओके ठीक आहे चालेल